जसं म्हणतात सणासुदीला लोक नातेवाईक एकत्र येतात खेळसुद्धा लोकांना एकत्र आणण्याचं काम इथे करतो कसं करते तर बघा कोणताही खेळ दोन टीममध्ये खेळला जातो तर त्या दोन टीमचे जे फॉलोअर्स आहेत ते खेळ बघण्यासाठी एकत्र येतात तर खेळ हा जो आहे प्रत्येक लोकांना एकत्र आणण्याचं काम करतो दुसरी गोष्ट अशी आहे की टीमवर्क आता प्रत्येक जे खेळाडू आहे प्रत्येक एक टीम आहे त्या टीममधले जे खेळाडू आहे तो प्रत्येक एक खेळाडू महत्त्वाचा आहे जर एखादी टीम जिंकत असेल तर त्या टीममधला जो प्रत्येक खेळाऊ खेळाडूने त्याने सहकार्य केलेलं असतं म्हणजे काय असत की टिमवर्क असतं सपोज इथे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण घ्या ऑस्ट्रेलिया या ठिकाणी वर्ल्डकप जिंकलेला आहे तर कुण्या एकाच्या साह्याने वर्ल्डकप जिंकलेला आहे का तर नाही त्या टीममधल्या सगळ्या खेळाडूंच्या योगदान त्या टीममध्ये आहे म्हणूनच ऑस्ट्रेलिया ती जी स्पर्धा आहे वर्ल्डकप आहे ती इथे जिंकलेली आहे तर टीमवर्क इथे महत्त्वाचं आहे